मी आयफोन घेतला आहे मला फोन खूप आवडलेला आहे त्याची क्लियारीटी खूप बेस्ट आहे साऊंड सिस्टिम बेस्ट आहे आणखी हा फोन युज करायसाठी खूप स्मूथ आहे तर याची हा प्रॉडक्ट खूप छान आहे